हॅलो सागर माझा आधार नंबर माझ्या बँक खात्याशी जोडावयाचा आहे मात्र मला हे ऑनलाईन बँकिंगचं काहीसुद्धा समजत नाही आपल्याकडे येऊन कोण ही प्रक्रिया पूर्ण करेल काय हां तुझा तो मित्र आहे तो करतो ना अरे माझे गुडघे पण दुखतात जरा त्याला पाठवतोस का बघ हे तर काय मला समजत नाही मात्र आता पैसे काढणे आणि घेणे ह्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत पाठवतोस का प्लीज